आपली आता मराठी भाषा लुप्त होत चाललेली आहे पहिले सगळे लोकं मराठी बोलायचे छान बोलायचे आणि मराठवाड्यामधले इतकी छान मराठी आहे की मला आजही ती भाषा खूप मराठी आवडतात मराठवाड्यातली आणि आता आजकाल कॉनवेंटमधील मुलांना शिकवतात मराठी शाळेत जे मुलांना समजते ते कॉनवेंटमध्ये काहीच समजत नाही इंग्लिशमधले श आता मराठीचे शब्द इंग्लिशमध्ये येतात इंग्लिशमधले मराठीमध्ये समजत नाही काही लोकं इंग्लिशमध्ये पहिल्या वर्गापासून टाकते तर मॅट्रिकपर्यंत मुलाला मराठी म्हणजे काय ते काय अजूनही समजत नाही मग मुलांना पुन्हा मराठी शाळेमध्ये शिकवतात हिंदी शिकवतात मराठी शिकवतात पुन्हा इंग्लिश शिकवतात याच्यामुळे आपली मराठी पूर्ण अशी लुप्त होत चाललेली आहे